भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्या्साठी ऑनलाईन शॉपिंगचा खूप मोठा वाटा आहे कारण पूर्वी जे आपल्याला मिळायचं शहरामध्ये जे अववेलेबल होतं आपण तेच घ्यायचो आता जर आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज असते तर आपण ॲमेझॉनवर पाहातो आपण फ्लिपकार्टवर पाहतो आहेत ना अशा साईट्स त्या तिथे पाहतो जिथं आपल्याला वाटतं की अरे ह्या गोष्टी मिळणार आणि आपण इझिली त्याला ऑर्डर करतो आणि ती वस्तू आपल्या घरी पण येते जेव्हा शॉपिंग एवढी ॲक्सेबल आणि ईझी झालेली आहे तेव्हा आपण गोष्टी जास्त खरेदी करतो आपण इवन चैनीच्या गोष्टी ही ज्या गोष्टींची कदाचित आपल्याला आवश्यकता ह नाही आपण त्या गोष्टी ही खरेदी करतो अर्थव्यवस्थेला यानेच चालना मिळते आणि इंटरनेट बँकिंग डिजिटल पेमेंट्समुळे तर अजूनच सोपं झालेलं आहे जे ते आधी आपण एक स्पेसिफिक अमाऊंट घेऊन घराच्या बाहेर निघायचो चारशे रुपये पाचशे रुपये आणि तेवढंच खर्चायचो आता सगळं बँक अकाऊंट आपल्या फोनमध्येच आहे म्हणजे बाहेर गेल्यानंतर किती खर्चायचं याचं आपल्याला काही भान नाही आणि याच काही अंदाजा पण नाही लागत हे पैसा अवे्लेबल असल्यामुळं खर्च जास्त होतोय तो इझिली तसं ल देवाणघेवाण इझी झाल्यामुळं आपण इझिली तो खर्च करतोय आणि त्यामुळं अर्थव्यवस्था वाढली आहे आणि डिजिटल पेमेंट्स जो फोन पे गुगल पे वगैरा हे तर आता भाजी विकणाऱ्यापासून ते फोन विकणाऱ्यापासून ते कोणतीही मोठी वस्तू शेकडो शेकडीची असेल किंवा शंभर रुपयाची असेल किंवा पाचशे रुपयाची असेल दहा हजारची असेल लाखभराची असेल आपण इझिली पेमेंट करू शकतो आणि ती वस्तू घेऊ शकतो त्यामुळं डिजिटल पेमेंट हा खूप मोठा घटक आहे अर्थव्यवस्थेचा यू पी आय पेमेंट्स हा खूप मोठा घटक आहे यू पी आय पेमेंट्सनी इझी झालेला आहे आणि इझी झाल्यामुळं आपण जास्त खर्च करत आहोत